प्राजक्ता इलेक्ट्रॉनिक्स का दादा मला की नाही मी क् नवीन घर बांधलं बुलढाण्यामध्ये तर आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आपल्या दुकानामध्ये भेटतं का काय काय आहे दादा मला पूर्ण माझ्या घराची फिटिंग करायची होती ओके समजा मी वस्तू जर घेतल्या तर त्याची रेट प्रत्येकाची वेगवेगळी असेल ना अच्छा अच्छा आता समजा मला अच्छा ओके दादा आपल्याला जर ए सी घ्यायचा असेल घरामध्ये तर एसीची रेट काय आहे अच्छा हो का आणि त्याचा मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी ओके त्याची रेट काय आहे दादा ए सीची चांगल्या कंपनीची ओके सॅमसंगची जर घेतली आपण तर बरं बरं तुम्ही येऊन फिटिंग करून देताल ना आम्हाला ए सीची पूर्ण अ अच्छा अच्छा आणि फिटिंगची चार्जेस वगैरे लागंल का आपल्याला ना अच्छा अच्छा हो का आणि तुम्हाला मी असं ऐकलं तुमची ए सीवरती काही गिफ्टसुद्धा आहे तर ते भेटेल का आम्हाला गिफ्ट हो का कुपन वाईस आहे का असं लकी ड्रॉ वगैरे काय आहे त्याचा अच्छा हो का आणि बाकीची सगळी पण फिटिंग तुम्ही करून देता ना मग आम्हाला

चालेल मग मी तुमच्याकडून पूर्ण घराचीच फिटिंग करून घेते तुम्ही एकदा आमच्या घराला नक्की भेट द्या ओके धन्यवाद दादा